हं बोला हो हो मीच बोलत आहे सांगा तुम्ही कोण अच्छा अच्छा कोविडविषयी सांगा तुमची नेमकी म्हणजे पेशन्ट वगैरे आहात का कुणी अच्छा अच्छा तर अच्छा तर एक ठीक आहे मी तुम्हाला तर ठीक आहे मी तुम्हाला हेच सांगते की सगळ्यात आधी तर आप तुम्हाला व तुमच्या परिवाराला मास्क कुठे पण जर तुम्ही बाहेर जात असाल तर ते घालून जावे हे खूप आवश्यक आहे गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी आता कोविडनंतर तुम्हाला माहितीच झालं असेल कि काय काय वापरावं लागते हॅन्ड सॅनिटायझर किंवा तुमच्या टॉयलेट सिट्समध्ये खूप गळती असेल तिथे तुम्ही गेले तर तुम्हाला हायजिन मेन्टेन करणे आलं पाहिजे ठीक आहे म्हणजे नेहमी मास्क घाला सतत सॅनिटायझरनी हात हॅन्ड वगैरे क्लीन करून घ्या किंवा कोणताही तुम्ही बाहेरून भाजीपाला वगैरे सुद्धा आणला तर चांगला वॉश करून घ्या आणि घरात जायच्या आधी थोडंसं क्लीनअप वगैरे झाली की मग बरं राहील ते आता कसं कोविडचं सध्या तरी असं काही टेंशन नाही पण पुढे होऊ शकते जर आपण आताच त्याची बाधन नाही केली तर

नाही नाही ते सगळं पॉलिटिक पॉलिटिशन्स वगैरे जे आहेत ना त त्यामुळे ते अशा फेक न्यूज पसरलेल्या आहे बाकी काहीच नाही नाही नाही हॉस्पिटला एक पेशन्टसुद्धा कोविडचा आढळलेला नाही तर तुम्ही जास्त काही चिंता वगैरे नका करू हे सगळ्या अफवासुद्धा असू शकतात कारण की आमच्या हॉस्पिटलमध्ये तर अजून कोणता असा पेशंट आलेला नाही आहे त्याबद्दल मी तुम्हाला इतकंच सांगते की तुम्ही जास्त टेंशन वगैरे नका घेऊ आणि काळजी जर घेतली तर बरं राहील हा हा मग ठीक आहे ना बाकी अजून काही नाही बस इतकंच हा हा ह आजकाल तसं म्हटलं तर जिथे जास्त गर्दी असते आपण भाजीपाला वगैरे घ्यायला गेलो तर आपली टक्कर होतेच कोणा ना कोणासोबत तर यात जास्त दूरी पाळणे गरजेचं नाही आहे पण तरी जर प्रिकॉशन ठेवले तर बरे राहील

बरं बरं जर तुम्हाला झालेला असेल तर एकदा परत हॉस्पिटला येऊन तुम्ही चेकअप करू शकता आणि तुमच्या बरं बरं नाही नाही हॉस्पिटलमध्ये अव्हेलेबल आहेत तुम्ही व तुमच्या फॅमिलींचे जितके पण डोसेस बाकी असतील सगळ्यांना घेऊन या एकदा जर झालं एकदा जर तुमची वॅक्सिनेटेड झाली तर म्हणजे सेफ राहील हो सगळ्यांनाच आवश्यक आहे हा लहान हा अठरा वयोगटापासूनच सुरु झालेलं आहेत तर तुम्ही सगळ्यांनाच घेऊन येऊ शकता सत्तर वयापर्यंत असं काही नाही तुम्ही आमच्या इथे घेऊन या तिला थोडंसं बेहलुन फुसलून आम्ही बरोबर तिला इंजेकशन देऊन देतो म्हणजे तिला असं मेहसूस करून द्या की काहीच टोचत नाही वगैरे वगैरे किंवा काही दुसरं कारण करून येऊ शकता म्हणजे आजकाल तर भीती सगळ्यांनाच असते पण तुम्ही जर तिला थोडी कोविडची भीती दाखवली तर होऊ शकते की ती वॅक्सिनेशन घ्यायला राजी होऊन जाईल तुम्हाला काही असं तुम्ही तिला समजून सांगू शकता ना की हे गरजेचं आहे तिच्यासाठी व तिच्या आरोग्यासाठी बरं बरं ठीक आहे आवश्यक या